हॅलो हां देविका काय करते

हां नाही मला पण मूवी बघायचा होता तर मी विचार करत होते ओ टी टीवर बघितला असता पण घरी बसून हां नाही पण आता आपल्याला जवळ ते प्रोजेक्टचं पण कंप्लीशन करायचं आहे ना मग आपल्याजवळ आता जाण्यायेण्यात वेळ जाईल आणि नंतर तिकीट पण नाहीत काढले आपण त्याच्यामुळे आपण ओ टी टीवर बघितलं असतं माझ्याकडे ओ टी टी सब्स्क्रिप्शन आहे चांगलं बघूया लॅपटॉपवर स्पीकर्स वगैरे आहेत मग काय करते तू

हां एक दिवस पण तरी पण आता आपल्याला लगेच परवा दिवशी प्रोजेक्ट कम्प्लीशन करायचं आहे ना मग आपण थोड्या वेळ लगेच ओ टी टीवर बघितलं असतं लगेच कामाला लागलो असतो आपण आपला तेच ओ टी टीवर बघूया आपण तू ये माझ्या घरी माझ्या रूममध्ये ये आपण बघूया मला आता थोड्या संध्याकाळी बघूया का म्हणजे सगळं आपण आपलं काम वगैरे राहिलेलं एक थोडासा एक प्रोजेक्ट राहिला आहे तो कंप्लीट केल्यानंतर हां हां चालेल हां तेच ना नाही मग आता आपण उद्या मूवी बघू दुपारी आणि मग आपलं कंप्लीशन झालं ना प्रोजेक्टचं परवा दिवशी मग तिथून आपण शॉपिंगला जाऊ शकतो मग त्यामुळे तू ओ टी टीवर ओ टी टीवर बघूया आपण म्हणजे ओ टी टीवर माझ्या येईल मी हे पण करते तो खाण्याचं पण बघते हां आत्ता आता ते बघूया ना आपण आल्यानंतर कोणतं मूवी बघायचं आहे वगैरे लेटेस्ट लगेच नाही येणार थेटरमधलं तर नाही येणार पण त्याच्या अगोदरचं येईल हां मग तेच हां ओ टी टीवरच बघ बघते मी तुला मूवी तू पण चेक कर मी पण चेक करते मग कोणता बघायचा बघूया आपण थ्रिलर बघायचं का कोणता काय बघायचं बघूया हां उद्या दुपारी ये तू माझ्याकडे मग आपण बघूया हां तू पण बघ चांगलं असतं तू पण सबस्क्रिप्शन घेऊन टाक माझ्याजवळ नेटफ्लिक्सचं आहे तू ॲमेझॉन प्राईमचं घे हां म्हणजे तेच आपण वेगवेगळे मूवी बघू शकतो ना वेगवेगळ्या ठिकाणी रिलीज होतात ते त्यांचे येतात हां ते कमी पैशात पण होऊन जाईल हो हो हां हां चालेल चालेल हां हां चालेल सांगते बघते